गाणे निवडण्यासाठी आधी त्याच्यातली शब्द भाव स्वर हे मला बघायला आवडतं नंतर आपली स्केल बघायला लागते आणि शब्द नीट समजले तर भाव छान त्याच्यामध्ये उतरतो कविता एखादी छान असते पण तिच्यात गेयता हवी असे गाणे ज्याने मन प्रसन्न होते आणि मला बऱ्याच वेळा भावगीते जास्त आवडतात सरळ साधी सोपे शब्द पण त्याचा अर्थ छान श्रोत्यांपर्यंत पोचला पाहिजे याची काळजी घ्यावी लागते नंतर आपली स्केल पण बघावी लागते त्या स्केलमध्ये तरच तालात आपण व्यवस्थित गाणं म्हणू शकतो तर अशी सगळ्या गोष्टी बघून मी गाण्याची निवड करते अर्थात पुन्हा त्याच्यामध्ये आवडता गायक गायिका हे असतंच कारण लहानपणापासून आपण ते गाणी ऐकलेली असतात त्यामुळे ती आता आपण शिकतो आहे गाणं तर ते म्हणून बघावं अशी इच्छा असते त्यामुळे मग ती लहानपणापासूनची मनातली गाणी आपोआप ओठावर येतात तर असं सर्व बघून मी गाणं शोधते धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना नंतर जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला अशी काही गाणी माझ्या ओठावर नेहमीच येतात